हल्ली कसं सगळे सणाची एक डांस बिन्स कोळी गीत लावण्या किंवा बाली डांस ग सणाच्या प्रत्येक वेळेला वेगवेगळे का डान्स असतात आता होळीला पण बा नाचतात ह्याच्या टायमाला गोंद्याला बाला डान्स असतो गवर गणपतीला पण बाला डान्स किंवा हे असतात लावण्या असतात परंतु करणार काय सगळं काय आहे पण हल्लीच्या जमान्यामध्ये ते सगळं मागे पडलं आहे पण त्यांना जोपासण्याकरता गायक तर पाहिजे ना पूर्वी कसे गायक बियक सगळे सोबत असायचे पण हल्ली नाही गायक कमी पडते पण ते तर आपल्याला पुढच्या आताच्या झाले आहेत पण ह्या ह्याच्या पुढच्या पिढीला ते काय समजणार आहे पुढे काय पहिले आधी काय होत होतं पण ते करण्यासाठी तर गायक आणि हे डान्स बिन्स चालू ठेवले पाहिजे तेव्हा त्या पिढीला समजेल आधीच्या मागच्या पुढच्या पिढीने हे सगळं शिकवलं आहे ना आता पुढच्या पिढीला हे माहिती पडायला पाहिजे मग ते शिकण्याकरता हे चालू ठेवल्या पाहिजे प्रथा